महाराष्ट्रामध्ये गहू ज्वारी बाजरी तांदूळ कापूस सोयाबीन भुईमूग ऊस सूर्यफूल ही पिके घेतात त्यातच आमच्या भागांमध्ये म्हणजेच भंडारा भंडाऱ्यामध्ये तांदूळ मराठवाड्याकडे जसे औरंगाबादमध्ये ज्वारी बाजरी तसंच लासलगाव हे लसूणसाठी प्रसिद्ध आहे तिथे कांदा पण होतो आणि कोल्हापूरकडे ऊस म्हणूनच तिकडे जास्त ऊसाचे कारखाने आहे साखर कारखाने भरपूर प्रमा प्रमाणात आहे यातही आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये महत्त्वाचे गहू सोयाबीन कापूस ही पिके घेतली जाते त्याचसोबत तूर चणा भुईमूग उडीद ही पिके घेतली जात आहे